ताई मला बूक पाहिजे होते मुलांसाठी मुलांचे छोटेवाले हा छोटे आणि मोठेपण पाहिजे होते सहा सात असते तरी होऊन जाते हो हो किती प म्हणजे किती यांनी देतात त द्याल तुमी किती यांनी पडतील

हो का बरं बरं ठीक आहे ना हो ठीक आहे ना मी येऊन जाते आणि मग म घेते वाटल्यास तठे पायझिले पाहिजेच होते नाही छोटे पण पाहिजे आणि मोठे पण पाहिजे दो दोन पाहिजे दोन डझल दोन डझन होऊन जाते दोन डझन छोटे पण आणि मोठे पण म्हणजे एक डझन दोन्ही

हो ना जास्त कोणतं द्या जास्त हो का बरं बरं म बरं ठीक आहे ना येते मी घ्यायला हो हो हो हो काही लागलं त आणखी आणखी काय मिळते तेवढं बुक्स वगैरेच मिळते का हो का नाही बुक्स पण ना नाही नोटबुक्स हवे आणि बूक पण छोटेवाले आणि मोठेवाले नोटबूक नाही नाही दोन डझन पाहिजे एक एक डझन एक छोटेवाले आणि मोठेवाले नोटबूक एक डझन ठीक आहे ठीक आहे ना हो हो चालेल

ठीक आहे हा